हॅलो बोरुली बिर्यानी सेंटर मी संस्था क्रमांक सातशे तेवीस खोली क्रमांक दोनमधून बोलत आहे मी तुम्हाला एका तासापूर्वी ऑर्डर दिली होती त्यामध्ये एक चिकन मसाला दोन बटर चिकन एक चिकन तवा मसाला आणि वीस रोटी सांगितल्या होत्या यासोबत दोन बिर्याणीची ऑर्डरसुद्धा होती स्वीट्समध्ये गुलाबजामून सांगितले होते स् स्वीट्स तर नाही वरून मेन कोर्ससुद्धा अजून आलेला नाही आहे माझ्या घरी पाहुणे आले आहेत तेसुद्धा गावावरून कमीत कमी दहा लोकं आहेत त्यात चार तर वयस्कर आहेत दुपारचे दोन वाजन गेले आहेत त्यांच्या गोळ्यांचीसुद्धा वेळ निघून गेली आहे आता तीन वाजत आले आहेत पण तुम्ही अजूनसुद्धा ऑर्डर दिलेली नाही आहे मी तुम्हाला कधीपासून फोन करत आहे तरी तुम्ही मला ऑर्डरची अपडेट दिली नाही आहे तुमचा माणूस मला सतत म्हणत होता आता पाच मिनटात ऑर्डर येईल आता पाच मिनटात ऑर्डर येईल ऑर्डरची काहीच अपडेट अजून मला नाही आहे मी तुम्हाला पेमेंटसुद्धा ऑनलाईन केलं आहे ते पण जेव्हा मी ऑर्डर दिलेली आहे तेव्हापासून या अगोदर मी तुमच्याकडे किती वेळा ऑर्डर दिली आहे माझे अनुभव चांगले होते म्हणून त्या तुम्हाला मी ऑर्डर बारा वाजल्यापासून दिली होती अजून तीन वाजत आली आहेत पण अजून काहीही अपडेट आलेली नाही आहे ऑर्डरची मला माझे पाहुणे आहेत घरी ते कधीची वाट बघत आहेत जेवणाची त्यांना तुमच्या हॉटेलचा एक्सपिरियन्स अनुभव मला द्यायचा होता जेवणाचा पण ते आता निराश झाले आहेत कारण एवढा उशीर झालेला पाहून तेसुद्धा त्यांची आता निघायची वेळ झाली आहे ते आता चार पाच वाजता निघतील तुम्ही कधी मला माझी ऑर्डर देणार आहात जर तुम्हाला ऑर्डर नाही देता येत तर मी दुसऱ्या हॉटेलमधून मागवते तुम्ही मला माझे पैसे परत करून द्या मी तुम्ही दुसरीकडून माझी ऑर्डर मागून घेईन